सर नमस्कार मी सौरभ बोलतो आहे सर माझं माझा जो मित्र आहे सुशांत त्याचा लघुउत्पादक आहे सर त्याचं जी एस टीची नोंदणीपत्र मी तुमच्याकडं दिली त्यामुळं सर ती मला पाहिजे होती सर हो सर आमचा छोटासा उद्योग आहे सर आमचं हॉटेल आहे त्यासाठी आम्हाला ती जी एस टी पाहिजे होती सर हो सर तात्काळ पाहिजे होती सर किती दिवस लागेल सर सरासरी त्यासाठी हो सर सर कागदपत्रं काय काय लागतात त्यासाठी ओके सर ओके सर सर तरी सर आम्हाला त्याची खूप गरज होती लवकर त्यामुळं सर लवकरात लवकर मिळेल हो सर सर किती ते किती चालू असतं आहे हॉपिस हो सर हो सर सर मी उद्या नाही परवा येतो सर परवा उद्या जरा काम आहे माझ्याकडं मग परवा येतो सर हो सर हो सर हो सर थँक यू सर थँक यू थँक यू येतो सर हो सर हो